महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि संतांनी सुरव सुरुवातीला काय होतं की आपल्या इथे टी व्ही मोबाईल असा हा प्रकार नव्हता त्यामुळे लोकांना करमणुकीचं दुसरं साधन नव्हतं तर पहिले लावणी खूप चालायची महाराष्ट्रामध्ये आणि लावणी हा नृत्य प्रकार असा आहे की त्यामध्ये आ हाताला गजरे बांधले जातात आणि जी ना लावणी करणारी स्त्री असते ती छान पातळ घालते आणि त्यावर त्यावर म्हणजे ढोल डमरू वगैरे असतं आणि त्याच्यावरती नाचते हा एक लावणी हा नृत्य प्रकार आहे त्यामध्ये सुद्धा त्याची तिची वेगळीच अशी कला दिसत असते त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये भजन कीर्तन भागवत कथा या खूप चाला चालतात आता भजनं भजनामध्ये भग भगवंताचं म्हणजे देवाचं नामस्मरण केलं जातं आणि देवाची स्तुती केली जाते त्या भजनामध्ये कीर्तन कीर्तन हा एक प्रबोधनाचा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये लोकांना जागृत केलं जातं आणि सदमार्गाकडे नेण्याचा प्रयत्न केला जातो त्या कीर्तनामध्ये लोकांना असं समजावलं जातं की माणूस म्हणून आपण कसं आहोत आणि कसं जगलं पाहिजे म्हणजे एकतर लोकांची करमणूकसुद्धा होते काहीतरी वेगळ्या प्रकारे आणि लोकांना सदविचार सुद्धा त्याद्वारे त्याद्वारे पोहचवले जातात त्याच त्याचप्रकारे भागवत असतात त्यामध्ये भगवान श्रीकृष्णाचं म्हणजे सगळी माहिती सांगितली जाते रामायण रामायणामध्ये सुद्धा पूर्ण रामाची कथा सांगितली जाते अशा प्रकारे काय होतं की लोकांना एका ठिकाणी जमवून चांगले विचार देण्याचा प्रयत्न या सर्व याच्यातून केला जातो